मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे जसं की वि अधिक आ अधिक कृ म्हणजे कृ म्हणजे करणे म्हणजेच व्याकरण व्याकरण हे भाषेचा मागोवा घेते तसं की म्हणलं की परस्परांचे विचार हे विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सु सुसंबंध आणि समजण्यास सुकर ठरतात तिगी जसं की आपण बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके व्यवस्थित आकर्षक आणि शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेत मदत घेता येते ज्यामध्ये वर्ण शब्द पद वाक्य भाषा व्यवहारातील सुयोग उपयोग इत्यादींचा अभ्यास हे व्याकरण करते ज्यामध्ये मराठी भाषेचं व्याकरण हे जसं की आधुनिक इंडो आर्यन भाषांची सॅम सिमिलेयरिटी दाखवतं की जसं की हिंदी गुजराती पंजाबी या त्या भाषा आहेत पण आधुनिक मराठीचं व्याकरण ह्यातलं पहिलं पुस्तक जर कोणी लिहिलं असेल ते विल्यम केरी यांनी अठराशे इसवी सन अठराशे पाचमध्ये प्रकाशित केलं होतं मराठी वाक्यामध्ये प्रामुख्याने कर्ता कर्मणी क्रियापद हे व्याकरणामध्ये ह्यांचं बनलेलं असतं ज्यामध्ये नाम हे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग या तीन प्रकारांमध्ये विभागले आहे आणि संख्या ही एकवचनात आणि अनेकवचनांमध्ये डिवाइड केले आहे तसंच विभक्ती ही कर्ता कर्म करण संप्रदान अपादन साधन स्थान आणि संबोधन यासाठी योजल्या जातात त्यामध्ये प्रथमाते संबोधन हे इतकं येतं आणि मराठी भाषेनी जो संस्कृत भाषेतला नपुंसकलिंगाचा वापर जो कायम ठेवला आहे त्यामुळे आर्य भाषापासून ते इंडो भाषापर्यंत मराठीचं वेगळेपण सिद्ध झालं आहे आणि या व्याकरणाचे वेगवेगळे प्रकार पण आहेत जसं की अर्थावरून पडणाऱ्या वाक्याचे प्रकार विधानाच्या संख्येवरून पडण्याचे वाक्याचे प्रकार क्रियापदाच्या रूपावरून पडण्याचे वाक्याचे प्रकार विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य केवळ वाक्य संयुक्त व्या वाक्य मिश्र वाक्य असे बरेचसे आहेत ह्याचे भरपूर सारे प्रकार आहेत अणि त्याचा वापर हा बोलीभाषेमध्ये व्याकरणाचा केला जातो याच्यामध्ये तीन लंग लिंग आहेत व्याकरणामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग आणि यामध्ये मराठीमध्ये या ज्या व्याकरणावर संस्कृत भाषेचा जास्त प्रभाव आहे जसं की संस्कृत भाषेत एक तत्सम शब्दांचा प्रभाव ह्याच्यामध्ये दिसून येतो ज्यासाठी काही नियम आहेत पण ते नियम फक्त हे मराठी श भाषेत शब्द वापरतानाच लागू होतात संस्कृत भाषेतले शब्द समृद्ध शब्द संपदा या शब्दांच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत ज्यामध्ये आत्ताचे जे तांत्रिक परिभाषेसाठी शब्द लागू पडतात आधुनिक ते यामध्ये येतात आणि मराठी भाषेचं आणखीन एक म्हणजे जे वैशिष्ट्य आहे की ही भाषा ही इंडो युरोपियन आणि इतर भाषांच्या तुलनेमध्ये मराठीमध्ये फारसी द्रविडी राजिनी राजस्थानी गुजरातीमध्ये भाष या भाषांमध्ये मराठी शब्दांचा खूप जास्त समावेश आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार येतात जसं की आता सृष्टीतील कोणत्या घटकाला दिलेलं नाव म्हणजे नाम ह्यामध्ये तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ते ही सगळी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत मराठी भाषेची अन् त्यातल्या व्याकरणाचे उच्चारांचे त्याच्यावरच सगळे निर्बन नी सगळं अवलंबून आहे